खरं सांगायचं झालं तर माझा दोन्हीवर विश्वास आहे देवावर अशासाठी की काही गोष आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्या मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही की मी ह्या करू शकेन किंवा माझ्यात एवढं धाडस आहे की मी ती गोष्ट करू शकेन पण मी त्या केलेल्या आहेत सांगायचंच अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एके दिवशी क्रिसमसच्या वेळी मी मु वसईला आत्याकडे जायचा निर्णय घेतला मी या आधी कधीच वसईला गेले नव्हते त्यामुळे मला तिथे जायच जाण्यासाठी बसने जाऊ ट्रेननं जाऊ हे काहीच ठरलेलं नव्हतं माझं मी त्या दिवशी सकाळी सात वाजता स्वारगेटला पोचले आणि सु लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे सगळ्या बसेस फुल होत्या एकही बस थांबायला तयार नव्हती ज्या ज्या बस यायच्या त्या त्या बसेसवर गर्दी तुटून पडायची त्यामुळे रिझर्व्हेशन नसल्यामुळे मी फार मोठ्या पेचात पडले की आता करायचं तर करायचं काय म्हणून त्यानंतर मी बसचं रिझर्वेशन केलं ऑनलाईनने ॲपमधून ती बस होती दोनची पण ती दोनची बस काही दोन वाजता आली नाही आम्ही किती वाट पाहिली तीनपर्यंत मी तिथे होते पण बस नाही आली शेवटी जेव्हा तिथल्या चौकशी ह्याच्यात विचारलं तर तिथले दादा म्हणाले की ती बस वसईवरून जेव्हा परत येईल तेव्हा तिकडे पोचेल आणि घाटात ट्रॅफिक जाम झालं असेल तर त्याला आणखीन वेळ लागेल मला समजे ना आत्ता दोननंतर निघून कधी पोचणार मी त्यावेळी मला एक तिथे माझी अनोळखी मुलीशी मैत्री झाली तिच्याशी मैत्री करून मी मुंबईला ट्रॅव ट्रॅव्हल्सने जायचा निर्णय घेतला त्या दिवशी आम्ही चारला मुंबईच्या प्रवासाला निघालो रात्री आठला मी दादर स्टेशनला पोचले तो अख्खा प्रवास मी त्या मैत्रिणीच्या विश्वासावर व तिच्या नवऱ्याच्या मद मदतीवर केला दादरला पोचताच मी लोकलमध्ये चढून रात्री बाराला आत्याच्या घरी पोचले ह्या सगळ्या प्रवासात एक भीती होतीच मनात की कुठेतरी मी चुकले काय झालं तर काय होईल माझं मग तिथे मला बघायला कोणी नव्हतं अशा परिस्थितीत सगळं व्यवस्थित झालं आणि मी रात्री व्यवस्थित घरी पोचले म्हटलं तर हे स्वतःच्या जीवावर आणि म्हटलं तर देवाच्या विश्वासावर आणि भक्तीवर अवलंबून होतं मला अख्ख्या प्रवासात काही न होऊ देणं हे देवाची इच्छा असावी बहुतेक आता बोलायचं झालं कर्माविषयी तर मला असं वाटतं की आधी आपण आपण आपलं कर्म करत राहावं आपल्याही फळाची अपेक्षा न ठेवता चांगलं आपल्या आपण जेही जे पण काम करतो त्याच्यात व्यवस्थित असावं ते काम नेटानं आणि पूर्ण प्रामाणिकपणे करावं जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट पुढे होऊन जाईल ह्या काम करताना एक असंही लक्षात घेतलं पाहिजे की आपण दुसऱ्याला जितकी मदत करू शकू तेवढी करावी त्याचं जितकं चांगलं करता येईल तितकं करावं आणि हेही जर आपल्याला शक्य नसेल तर निदान दुसऱ्याचं काही वाईट तरी करू नाही जेव्हा आपण असं करत जाउ तेव्हा आपले चांगले कर्म वाढत जातात आणि जस जसं आपले चांगले कर्म वाढतात तसतसं तुमच्यासोबतही चांगलं आपल्यासोबतही चांगलं घडू लागतं जरुरी नाही की तुम्ही ज्याला मदत केली तोच तुम्हाला परत मदत करेल पण तुम्ही एक कर चांगल्या कर्माचं फळ हे नक्की आहे की तुम्ही जेव्हा पण अडचणीत असाल तेव्हा तुम्हाला मदत करायला किंवा तुम्हाला मार्ग दाखवायला कोणी ना कोणी असतंच